सहकुटुंब फिरल्याने वेगवेगळे अनुभव आपल्याला ॲज अ फॅमिली ॲज अ कुटुंब समोरी जाताय त्याच्यातून आपला बॉन्ड खूप स्ट्राँग बनतो आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आयुष्याबद्दल आणि आपल्या कुटुंबाबद्दल शिकायला मिळतात ज्याने आपल्या कुटुंबातील माणसांशी आपला बॉन्ड खूप जास्त स्ट्राँग होतो